वेगवेगळ्या व्यक्तींनी वेगवेगळ्या कालाविधाने जन्म घेणे तसेच एक पिढी दुसरी पिढीपासून कशी बदलते हे आपण समजू शकतो काळ बदलत असल्याने मानव प्राणी उत्क्रांती झाली आहे आणि पूर्वीच्या लोकांपेक्षा अधिक प्रगत आणि विकसित झाले आहे यातून जनरेशन गॅप निर्माण झाली आहे पूर्वीच्या विचारांच्या पर पार परिणामा पद्धती असतात असता त्यानंतर नंतरचे ते स्वीकारण्याचे नकार देतात अशा प्रकारे कुटुंबामधील प्रेम आणि आनंदाचे मजबूत बंधन निर्माण करण्यासाठी हे अंतर भरून काढण्याचे फार महत्त्वाचे आहे ही दूर भरून काढील तरच आपण देवाने आपल्याला दिलेली सुंदर नाती जपू शकतो काळ जसे जसे विकसित होत गेले तसे तसे तरुणांनी अधू आधुनिक विचार आणि जाग जगण्याची पद्धत विकसित केलेत आहे विचार वेगवेगळे होतात आणि त्यामुळे संघर्ष निर्माण होते पालकाने असे वाटते की त्यांचे मुलं त्यांचे ऐक ऐकत नाही तसेच मुलांना असे वाटते की पालक त्यांचा समजून घेत नाही या घटनेमुळे पालकांना आणि मुलांच्या नात्यात ताण येतो हे मी माझ्या भाऊ व बहीण भाऊ व बाबा मध्ये स सांगूत सांगते